आमच्या जीवन जीवनामध्ये आपण महाराष्ट्रात बघतो की सैलानी येथील स्थानावर जास्त प्रमाणात बळी दिले जातात पक्षी कापले जातात आणि खूप प्रमाणात ती काय पायाखालची माती असते त्या बाबतीत त्यांची खूप जास्त अंधश्रद्धा असते आणि या अंधश्रद्धेमुळे आज खूप दूष्परिणाम होत आहे आणि लोकं अंधश्रद्धेच्या आधीन जाऊन खूप सारा पैसा खर्च करतात जो पैसा त्यांनी चांगल्या गोष्टींवर खर्च करनाला पाहिजे तो ते चुकीच्या ठिकाणी खर्च करतात आणि विद्यार्थीसुद्धा आजकाल जास्त प्रमाणात अभ्यास करण्याच्या ऐवजी देवालाच मानतात ते मानलं पाहिजे पण इतक्या प्रमाणात नाही मानलं पाहिजे आणि आईवडीलसुद्धा त्यांना अभ्यास करण्याऐवजी देवाचं नाव घ्या म्हणजे असं जास्त प्रमाणात बोलतात